हॅलो एकदम छान ऋतुजा काय म्हणते बोल अरे वा मी पण आले असते पण आत्ता नाही जमू शकतं आहे जरा आधी बोलली असतीस तर कदाचित पण मग कोणत्या बघणार आहेस सुधीर फडके स्वरगंधर्व सुधीर फडके

बरं बरं बरं बरं बरं नाही आत्ता मला तरी सध्या वेळ नाही आहे पण तू नवे जुने पिक्चर पण आत्ता रिरिलीज होत आहेत त्याच्यातले काही बघते आहेस का म्हणजे मराठी पण किंवा मग हिंदी पण होत आहेत पण मला वाटतं मराठी पण रीरिलीज होतात अरे व्वा सांग बरं कोणते कोणते

रामशास्त्री असेल कुंकू शेजारी वा वा वा वा आणि तुला जॉनर कुठलं आवडतं जॉनर कुठला आवडतो सिनेमाचा बघायला त्याप्रमाणे मग आपल्याला ठरवता येईल

बरोबर बरोबर आवडीचा बरं बरं बरं पण मला मधल्या काळातले पण काही सिनेमे फार आवडतात एक गाव बारा भानगडी असेल किंवा आवघाची संसार असेल त्याच्यानंतर थोडं अजून अलीकडे आलं तर मुंबईचा फौजदार आहे गोंधळात गोंधळ आहे हे सगळे सिनेमे मला फार आवडतात जरा हलके फुलके असं म्हणता येईल किंवा मग अरे मोहित्यांची मंजूळा हो बरोबर बरोबर बरोबर अगदी अगदी बरोबर बरोबर विनोदी पण मग चांगले आहेत काही लपंडाव आवडतो मला अशी ही बनवाबनवी किंवा गंंमत जंमत हेही सिनेमे आवडतात मला सगळीकडे बोंबाबोब किंवा माझा पती करोडपती हो अलीकडे पांघरूण चांगला आला होता तू बघितला आहेस का तो जरूर बघ जरूर बघ हो मी थिएटरला बघितला जर तुला बघायला मिळाला तर तो जरूर बघ

अरे वा वा वा

बरोबर अरे क्या बात है खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे जरूर बघ आल्यावरती अभिप्राय पण दे तुझा मला म्हणजे मग मलाही ठरवता येईल बघायचा की नाही ठीक आहे हां हां हां चालेल ओके बाय बाय